ऑनलाइन सॉपिंगमधे माह्या मत म्हणला तर ऑनलाइन सॉपिंग करणं चांगलं बी आहे आणि वाईट बी आहे चांगलं याच्यासाठी की काही सामान जो आहे तो खूप स्वस्तामधे भेटते न वाईट याच्यासाठी की ते ऑनलाईन जायते तर क्वालिटी समजू नाही येत आता समजा एखादी कपडे घेतलो तो सस्तामधे दाखवताय आता तिथं फोटोमधे खूप चांगलं दाखवतं आहे न जेव्हा तो घ येते आपल्याला भेटते जेव्हा डिलिव्हर झाल्याच्या नंतर जेव्हा चेक करतो तो कसा एकदम असा बेकार वाटते त्याची क्वालिटी तेवढी काय चांगली रहात नाही आणि सध्या मी तर आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमधूनच जास्त मागवतो तर आता आमचे जो बाजाराची परिस्थिती म्हणत आहे तुम्ही तर त्याच्यामधे त्या लोकांना बी आपला सामान विकासाठी असे ऑनलाईनच विकतात तर ते थोडासा बदलला आहे तर तेवढा नाही तर मग जे वाईट गोष्ट अशी की मग आपल्याला खूप वाट पाह लागते म्हणजे एक हप्ता तरी वाट पाहावं लागते म्हणजेच लवकर पाहिजे तर मग त्यांची प्लाइम मेंबरशिप घ्यावं लागते तर ते थोडा बेकार वाटते तर माया मते तर बाजारातून घेतलेलं सामानच लोकांना प्रिफर केला पाहिजे